अमृतातेही पैजा जिंके अशी ही मराठी इतकी अमृताही अमृताहूनही गोड आणि मधुर ही प्रत्येक भाषा जी आहे त्यामध्ये आपलीशी वाटणारी मातृभाषा आहे महाराष्ट्रामध्ये असणारं मराठीचं अधिपत्य हे दोन हजार वर्षापूर्वीचं असण्याचं स अभ्यासाअंती सिद्ध होत आहे तिला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्रयत्नही सुरू आहेत बारा कोसांवर बदलणारी ही मराठी भाषा जरी असली तरी त्याची मुळाक्षरं स्वर व्यंजनं हे सगळे हातात हात घालून एकाच पद्धतीत उभे असतात ह्या स्वराव्यंजनांना नटवण्यासाठी जणू खूप वेळ जातो ए बी सी डी कशी झर्रकन निघून जाते तसं ह्या अक्षरांचं होत नाही हाताला वळण देतानाही बरेचदा गॅप गेल्यावर विचार करावा लागतो म्हणजे काय इंग्रजीतून शिक्षण सुरू केलं तर मराठी दुरावून गेल्यासारखे होते पण बोलताना मात्र नक्कीच त्याचा अर्थ जवळचा वाटतो सॉरी काय हो सहज म्हणून जाता येतं पण मला माफ करा असं म्हणायला फार काळजावर दगड ठेवावा लागतो शिवरायांचा इतिहास ऐकावा तर तो माझ्या मराठी भाषेतच ते रक्त खवळतं त्याचवेळेला आणि रोमारोमांतून जागृती उठून निघते उस उत्साह संचारतो तो मराठी भाषेतल्या त्या ऐकणाऱ्या पोवाड्यांमधूनच गाणी असतील कविता असतील असे किती तरी यमक जुळणाऱ्या शब्दांच्या रंगा असतील ह्या मनात घर करून जातात अतिशय मनाच्या जवळची संवेदनशीलता जपणारी ही माझी मराठी जिच्या संस्कृतीवर काय बोलावं विविध प्रकारचे सणवार उत्सव हे आनंद ओसंडून घेऊन वाहत असतात वर्षभर त्याची रेलचेल सुरू असते भावाबहिणींचं नातं म्हणू नका की नवराबायकोसाठी असणाऱ्या एकमेकांचा वटपौर्णिमेचा उपवास मग त्यामध्ये निसर्गाची जपणूक करताना प्राण्यांशी जवळीक मग नागपंचमी असो वा बैलपोळा दिवाळी तर सणांचा राजाच नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या सणांमध्ये असणारं हे सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रीय कारण की त्या सणांची ही रांग कायम त्या ऋतूनुसारच येत असते ऋतूत झालेले बदल हे खाद्यपदार्थातून दिसून येतात त्या सणावाराला असणाऱ्याच्या ज्या सोपस्कारांसोबत जो प्रसादाचा आस्वाद असतो हा अतिशय लडिवाळ वाटला तरी तो शरीराला पोषण देणारा असतो हे मात्र नक्की ही अस्मिता कायम जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे नक्कीच मराठीने कितीही ज्ञानाची कवाडं खुली करून दिली जगाची कवाडं खुली करून दिली तरी ह्रदयाचं कवाडं मात्र मराठी भाषेमुळेच उघडतं धन्यवाद